हॅलो ओं साई ऑप्टिकल्समधून बोलत आहे का सोहम केंद्रे आम्हाला नवीन चष्मा पाहिजे होता तर तुमच्याकडे कोणकोणते उपलब्ध आहेत आता सध्यामध्ये माझं वय बावीस आहे म्हणजे त्या वयानुसार दाखवा म्हणजे जास्त जुने वाटायला नाही पाहिजे फॅशनमध्ये दाखवा थोडं हा आणि जर आपल्याला पॉईंटचापण भेटून जाईल ना पॉईंटचा हा पॉईंटचा भेटे आणि त्याच्यामध्ये किती दि पॉईंटचा पॉईंटचा काय

आहे का त्याच्या फ्रेमचं ऑप्शनपण भरपूर आहेत ना मग त्यामधलं तुम्ही मग आम्हाला कसं पाठवतो का डिटेल्स कसं माझी मम्मी आणि मी यूज करतो घरामध्ये ब्ल्यूकटमध्ये फ्रेमलेस ती चष्मा यूज करते नाही ते तर चांगलं आहे आता मम्मीला घ्यायचं नाही मलाच घ्यायचं होते आणि ब्ल्यूकटमध्ये पाहिजे होते मला नवीन फ्रेममध्ये थोडं नवीन फॅशनमध्ये हा भेटतो भेटतो चालते मग धन्यवाद धन्यवाद